बाजारात अगदी स्वस्त कॅमेऱ्यांपासून महागड्या कॅमेऱ्यांपर्यंत अनेक प्रकारचे कॅमेरे उपलब्ध असतात त्यामुळे येथे तुम्हाला कशासाठी कॅमेरा हवा आहे ही बाब फार महत्त्वाची ठरते तुम्ही व्यावसायिक अथवा हौस म्हणून कॅमेरा घेणार आहात का त्यावरून ते ठरवावे लागते हौशी लोक ही महागडे वा अनेक सोयी असलेल्या कॅमेऱ्यांची निवड करतात अर्थात त्यासाठी त्यांना तसा दाम पण द्यावा लागतो हल्ली मोबाईलमध्ये कॅमरे बसवलेले असतात मोबाईलच्या किमतीवर त्या कॅमेऱ्याची गुणवत्ता अवलंबून असते जेवढा महाग मोबाईल तेवढा उत्तम प्रतीचा कॅमेरा त्यात असतो प्रवासात वेगळे कॅमेरे घेऊन जाण्यापेक्षा पुष्ळळ हौशी फोटोग्राफर मोबाईलवर फोटो काढणे पसंत करतात वेगळा कॅमेरा सांभाळावा लागतो तसेच त्याचे वजनही अंगावर किंवा हातात बाळगावे लागते तो हरवण्याची शक्यताही असते म्हणून बहुतेकजण कॅमेराबरोबर न ठेवता बहुउपयुक्त मोबाईलवरच फोटोग्राफीची हौस भागवतात त्यामुळे हौशी मंडळींनी महागडे कॅमेरे न घेता महागडा मोबाईल घेतला तर त्याची फोन आणि कॅमेरा या दोन्हींची सोय होते